राज्यातील लोक हे त्यांची कला वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करत असतात जसे की सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी करत असतात फर्स्ट म्हणजे त्यांच्या ॲडव्हटाइझ थोडक्यात म्हटलं तरी काय वावगं नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लोकं ओळखले जातात लोकं त्यांना ओळखायला लागतात त्यांना बाहेर ठिकठिकाणी कार्यक्रमासाठी मंदिरामध्ये म्हणा किंवा एका या फंक्शनमध्ये वगैरे असं बोलावलं जातं लोकांचं म्हन लोकांचं म्हणा किंवा एखाद्या मंदिराचं किंवा एखाद्या ठिकाणाचं म्हणा असं पहिल्यांदा एखादं सोशल मीडिया म्हणा एक एकमेकाच्या चर्चेतून असं एकमेकाच्या तोंडातून सांगितलं जातं त्यामुळे तिथल्या लोकांना ते वातावरण बघून खूप असं छान वाटत असतं त्यामुळे ते लोक प्रसिद्ध होत जातात अशा प्रकारे लोक त्यांची कला त्यांची गुण काय आहेत हे असे दाखवत असतात क्रीडा वगैरे जर म्हणला तर क्रीडा क्षेत्रातून मुलं खूप असं प्रयत्न करून स्पर्धेत भाग घेणे वगैरे म्हणा त्यामध्ये मेडल वगैरे मिळवणे अशी त्यांची गुणवत्ता वगैरे त्यांची दाखवली जाते